नको जाऊ हॅलो मिसेस शहा ओके मॅम मी निलेश कोपरकर बोलतो आहे मॅम माझ्या एका मित्राने सांगितलं आहे की तुमच्या इथे वॅकेन्सी आहे म्हणून म्हणून मी तुम्हाला फोन केला होता अच्छा तर त्यासाठी मी कॉल केला होता हां मॅडम माझं आहे ना मी ट्वेल्थ पास आहे आणि मी आय टी या केलेलं आहे मी टर्नरचा कोर्स केलेला आहे आणि एक माझ्याकडे एक पंधरा वर्षाचा मॅन्युफॅक्चरिंगमधला माझा एक्सपिरियन्स आहे तर मी याच्या अगोदर सुपरमॅक्स कंपनीमध्ये ठाण्याला जी आहे ना सुपरमॅक्स त्यामध्ये काम करत होतो दुर्दैवाने ती कंपनी हां ती दुर्दैवाने ती कंपनी बंद झालेली आहे आता त्याच्यामुळे मी दुसरा जॉब बघतो आहे तर त्यासाठी तर माझ्या मित्रानी सांगितलं होतं की आप तुमच्याकडे जॉब वॅकन्सी आहे म्हणून मी तुम्हाला कॉल केला होता तर कशाप्रकारचे आहे हा जॉब तुम्ही मला सांगू शकता का काय सॉरी मला काय व्यवस्थित ऐकायला येतं नाही काय म्हणताय नाही मॅडम मी आत्तापर्यंत जे सुपरमॅक्समध्ये आहे ना मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करत होतो मी ते मी मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होतो ठीक आहे पण त्याच्या बरोबरीने मी क्वालिटीचं पण बघत होतो मी आर एन डी डिपार्टमेंटमध्ये पण होतो त्याच्यामुळे मला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कुठल्याही डिपार्मेंटला सध्याच्या वेळला कसं आहे की मला जॉब अत्यंत गरजेचा आहे त्यामुळं तुम्हाला कुठलंही मला क्वालिटीमध्ये भेटला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भेटला किंवा मला आर एन डीमध्ये जरी भेटला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कुठंहीप्रकारे भेटला कशाही याचा तरी चालण्यासारखं आहे आता तुमच्याकडे जशा वॅकन्सी असतील ज्या हिशेबाने असेल त्या हिशेबाने मग तुम्ही मला सांगा बरोबर आहे मॅडम माझं म्हणणं तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे मला माहिती आहे कंपनी लहान आहे आता मग काय करणार आता ही जी कंपनी होती आमची सुपरमॅक्स ही मोठी कंपनी होती ठीक आहे पण आता ती बंद झाली ना आता पण तरी पण एक साधरणपणे मंथली पंचवीस हजार तरी माझी अपेक्षा आहे की जेणेकरून की कसं की माझं घराचं पण सर्व हे झालं पाहिजे ना मेंटेन झालं पाहिजे ना जर मी त्याच्यापेक्षा पण कमी जर पेमेंट हे केला तर माझं मेंटेनच होतं नसेल त्याच्यामध्ये माझं होतंच नाही आहे म्हटल्यावर मग मी कसं काय ते करणार ना त्याच्यामुळे किमान माझी अपेक्षा आहे की पंचवीस हजार तरी मिळायला पाहिजे पगार म्हणजे कसं की जेणेकरून आणि बाकी हळूहळू तो पुढे तो वाढेलच ना तर सुरुवातीला एक पंचवीस हजार तरी भेटला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे तर काम करण्यात अर्थ आहे ना नाही तर मग कसं होणार की माझ्या जर का गरजाच पूर्ण होतं नसेल तर मग काही जॉब करून त्याचा पण काही फायदा नाही ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल चालेल मॅडम मी तुम्हाला मंडेला येऊन भेटतो ठीक आहे ओके बाय थँक्यू मॅम